घरामध्ये काम करताना जनरली टी व्ही तर सुरूच राहतो त्याच्यावरील गाणी ऐकणे किंवा न्यूज पाहणे आणि कधीकाळामध्ये लोकगीतं गुणगुणल्या जातात ती काही बाकीच्या गोष्टींसारखी पाठ राहात नाही त्याच्यामुळे फक्त ती गुणगण गुणगुणल्याच जातात